ह्या मध्ये विचारलेला जो टास्क आहे त्यामध्ये लि हिंदी लँग्वेज आहे जे काही नावं आहे टायटल्स ऑफ पीपल त्यामध्ये टालवॉट ह्या नावाबद्दल मला काही माहिती नाही आहे काहीच त्याचा अर्थ लागत नाही त्याचबरोबर कोनॉर या शब्दाचाही अर्थ लागत नाही मी काही गुगलवरती टाकून पाहिलं तर त्याचा अर्थ संदर्भ काहीच लागत नाही सर आणि लेडी हे मात्र शब्द माझ्या परिचयाचे आहेत आपण पुरुषांमध्ये सर हा शब्दप्रयोग वापरतो तर लेडी म्हणजे एक स्त्री असते वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या ठिकाणी आपण सर आणि लेडी ह्यांचा वापर करतो या नेटिव या मूळच्या भाषेमध्ये सांगायचं म्हटलं तर आपण ज्या ठिकाणी पुरुष जेंट्स जॉब करतात आणि काही त्यांना सांगण्याचा अधिकार असतो अशा लोकांना आपण सर म्हणतो तर लेडी म्हणजे एक स्त्री आहे मी आत्ता याबद्दल इतकंच सांगू शकते